हॅलो सर इंडियन गॅसमदे फोन लागलाय ना सर आम्हाला गॅस बुकिंग करायचा होता आमचा गॅस संपला आहे तर आमचा आयडी आहे सर चारशे पन्नास दोनशे साठ

कधीपर्यंत मिळेल सर गॅस रात्री संपला आहे सर गॅस त्यामुळे आम्हाला तातडीने आमच्याकडे एकच गॅस आहे त्यामुळे आम्हाला तो जरा लवकरात लवकर हवा होता सर उद्या भेटेल का ठीक आहे सर ठीक आहे पैसे सर ऑनलाईन करूदेत काय पेमेंट ऑनलाईन करायचं ठीक आहे सर पेमेंट ऑनलाईन करून घेतो का उद्या दिले तर चालतील सर कॅश चालतं आहे का ठीक आहे ठीक आहे सर मग बुकिंग करा हायडी परत एकदा सांगू सर नाही ना काही गरज नाही ना ठीक आहे सर ठीक आहे हां सर हा सर अर्जंट हवं होता हां त्यासाठीच ठीके सर उद्या मिळेल ना मग नक्की हां सर हां सकाळी येणार आहे का बरं बरं अकरा वाजता ठीक आहे सर ठीक आहे ओके सर मॅसेज येईल का

ठीक आहे सर चालतं आहे झालं ना बुक ओके सर घेतो नाही सर नाही काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे सर ठीक आहे ओक्के ओके थँक्यू सर